तंदुरुस्तीसाठी आपण जसं जॉगिंग करतो धावतो किंवा तसेच सकाळी आता नवीन नवीन उपकरण आले आहेत जिमखाने नवीन नवीन तयार झालेले आहेत आणि आपण छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे सकाळी लवकर उठून रनिंगला जाऊ शकतो किंवा घरच्या घरीच व्यायाम करून जसं की सूर्यनमस्कार उठक बैठक मारू शकतो उठक बैठक मारल्याने आपले गुडघे आणि आपले सांधेदुखी ते कमी होते आणि आपल्याला नवीन ऊर्जा भेटून आपला दिवस चांगला जातो आणि जिमखाने आता नवीन उपकरणाने भरलेले आहेत जिमखान्यात असलेल्या असंख्य गोष्टीमुळे आपल्या आपल्याला व्यायाम करण्यासाठी सोप सोपी आणि नवीन उपकरणामुळे सोयीस्कर अशा गोष्टी होतात आपण केलेल्या असंख्य व्यायामचा उपयोग हा आपल्याला पुढला आयुष्य जगण्यासाठी व मजबूत शरीर मजबूत ठेवण्यासाठी तंदुरुस्त भेटण्यासाठी मदत करतो आणि त्यासोबत आपण सकाळी उठून बदाम नंतर भिजवलेले हरभरे त्यासोबत काजू खाऊन आपले मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आपण तंदुरुस्त राहू शकतो